माझ्या कुटुंबामध्ये चार लोकं असतात माझी मुलगा मुलगी आणि माझे मिस्टर आणि मी आमचा परिवार छोटासाच आहे पण छान आहे मुलगा माझा शिकत आहे आय टी आय झालेला आहे आणि तो म्हणजे अप्रेंटिस वगैरे करत आहे कंपनीमध्ये मुलगी आता आय टी आय करत आहे आपल्या आंबेडकर कॉलेजमध्ये आणि मिस्टर माझे काय करतात ते लोहा सेंट्रिंगचं काम करतात आणि माझी मी स्वतःचा बिझनेस आहे माझा छोटासा जास्त मोठा नाही आहे बस्स आमची हॅपी फॅमिली आहे म्हणजे आणि त्यानंतर माझी मित्रमंडळी म्हटलं तर आजूबाजूच्या ज्या आईबहिणी ज्याही आहेत माझ्या मैत्रिणी खूप छान आहेत आम्ही एका ज्या एरियामध्ये राहातो तिथे आजपर्यंत म्हणजे आम्ही इतके मैत्रिणीसारखे वागलो आणि कधीच एकामेकांसोबत झगडे भांडण वगैरे कधी काही केले नाही आणि व्यवस्थित राहातो बस्स मला तितकंच म् खूप छान वाटते मग झालं तर झालं